तसा माझा आवडता खेळ आहे चेस चेस म्हणजे मुद्दे चेस म्हणजे बुद्धिबळ कारण बुद्धिबळ खेळ एक वेगळाच आहे म्हणजे सगळ्यापेक्षा वेगळाच तसं म्हणलं तर तो इनडोअर खेळ आहे म्हणजे शांत डोक्याने एका रूममध्ये खेळायचं एखाद दोघंच म्हणजे तो तसा ग्रुपमधला नाही खेळ मला खरं सांगायचं म्हणलं तर बुद्धिबळ डावपेच करणं मला खूप आवडतं डावपेच म्हणजे कसं आपला वजीर कुठे ह्याचं कुठून जी कशी गेम वाजवायचं तो मला खूप आवडतो आहे आणि तोच विषय आहे की मला बुद्धिबळामधले डावपेच करणं मला आवडतं सांगायचं म्हणलं तर कसं समाज जीवनामध्ये जात असताना समाजामध्ये कसं वावरायचं त्या बुद्धिबळातनं शिकलेलं आहे कधी प्यादं बनायचं कधी वजीर बनायचं कधी घोडा बनायचं आणि कधी तो राजा पण शिक्षि वाट बघायचं असतं सांगायचं म्हणलं तर मला बुद्धिबळ बुद्धिबळामधला डावपेच करायला खूप आवडतो